महाराष्ट्र राज्यात शिक्षण व्यवस्था संशोधन आणि नाविन्य यात पुरेसे लक्ष नसण्याची सध्या समस्या चालू आहे जसं की आता शिक्षणाच्या शिक्षकाच्या नियंत्रणाखाली सर्वजण शिक्षण घेत आहेत आता जसं की अगोदर आपण बारावी शिकायचो तर त्याला जास्त वॅल्यू रहायची आता कसं सर्व ग्रॅजुएट कंप्लीट करत आहेत म्हण जास्त जणं करत आहेत ना त्यामुळे त्याची वॅल्यू कमी होत आहेत आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या डिगऱ्या घेत आहेत तर मग जे जास्त शिकत आहेत तर मग दुसरे जे बारावीचे आहे तर त्यांच्या शिक्षणाची वॅल्यू कमी होत आहे